हां बोला दादा

हां हां चालेल चालेल हां हां चालेल ना तुमचा घरातून कितीजणं आहेत आम्ही चौघं आहेत मग आपण इथून आपल्या अजून ओळखीच्यांना विचारून एक मिनी बस वगैरे बुक केली तर कम्फर्टेबल राहील आपल्याला

नाहीतर लोकल ट्रेन पण बेस्ट ऑप्शन आहे आपल्याकडे हां

कुठे जायचं ठरते बोललात हां तत् आधी आपण ठरवूया की कित् कितीजणं आहेत त्यानुसार मग आपल्याला टायमिंग्स पण ॲडजेस्ट करता येईल जास्त लोकं असते तर आपल्याला रिपोर्टिंग टाईम अर्धा तासाचा आधी इथं ठेवायला लागेल कारण मग ते सगळे लेट होतील मग परत प्रॉब्लेम होईल हां मी दादाला विचारते माझ्या आणि सांगते तुम्हाला त्यानुसार हां हां

एक मिनटं एक मिनटं आं प्लेन जातं आहे एक मिनटं हां तर मी मी पण एकदा विचारते तुम्ही पण तुमच्या ओळखीच्यांकडे चौकशी करा आणि मग परत बोलू मी पण माझ्या शेजाऱ्यांना विचारते की येतात की नाही हां हां हां हां ठीक आहे ठीक आहे चालेल